भारतीय कला आणि कलाकाराची जगत प्राधितन वाढवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे प्रयत्न केले पाहिजेत म्हणजे भारतामध्ये जे कलाविष्कार असतात जे लोकांमध्ये जे कलागुणांना वाव देण्यासाठी वेगवेगळ्या आपण काय म्हणू शकतो की कलांचे कला आविष्कारांचे परिषद मोठ्या प्रमाणात भरवले पाहिजेत जे सामान्य माणसाची कलाकृती आहे त्यांना वेगवेगळ्या प्रकारे अनुदान देऊन त्यांना समोर आणलं पाहिजे की ते कलाकार असतील की त्यांचे जे कलाकार असतील पूर्णपणे त्यांच्या डिजिटल प्रभामुळे जरी असेल तरी एक नाविन्यपूर्ण कला संंस्कृती भारताने जपलेली आहे ती जपताना आपण वेगवेगळे त्याचे आपण आवडीनिवडी असतील ते सगळे त्या कलाकारांना वेगळ्या प्रकारे वाव दिला पाहिजे मग आता कलाकुसर असेल राजस्थानी पेंटिंग्ज असतील वारली पेंटिंग्ज असतील पुरातन काळामध्ये नक्षीकामावर भारताचा खूप जोर होता पूर्णपणे अशा ज्या गोष्टी ज्या नाविन्यपूर्ण आहेत त्यांना वेगवेगळ्या परिषेदेमार्फत जगामार्फत आणलं पाहिजे आणि जे डिजिटल क्षेत्र आहेत त्या डिजिटल क्षेत्रामागे त्यांचं नूतनीकरण केलं पाहिजे डिजिटलचा उपयोग करून या कलाक्षेत्रांना वेगवेगळ्या प्रकारे संदी ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आणून दिल्या पाहिजेत आता वेगवेगळ्या संधीनी आपण हे करतो आहे